आमच्या भागात म्हणजे अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकदा फार जोराचा पाऊस आला होता त्याला आता साधारण चार ते पाच वर्ष झाली त्या भागात एवढा जोरात पाऊस कधीच येत नाही आणि ही नैसर्गिक आपत्तीच होती असं म्हणायला हरकत नाही कारण बऱ्यापैकी लोकांच्या घरांमध्ये पाणी गेलं होतं बऱ्याचशा गोष्टी घरातल्या वाहून गेल्या होत्या फोर व्हीलर ज्या गाड्या वगैरे आहेत टू व्हीलर वगैरे त्या रस्त्याने वाहून जात होत्या मीही तेव्हा जरा बाहेरच होतो आणि त्या कमरेच्यावर पाण्यामध्ये मी कसंतरी घरात पोहोचलो होतो पण ह्या एक फार मोठी एक नैसर्गिक आपत्ती होती तेव्हाची असं म्हणायला हरकत नाही म्हणजे तो पाऊस जर अजून एक ते दोन तास चालला असता तर खूप नुकसान झालं असतं बरेचसे लोकही वाहून गेले असते बऱ्याचशा घरांनाही म्हणजे बऱ्याचशा घरांमध्येही पाणी गेलं असतं म्हणजे वरपर्यंत दुसऱ्या तिसऱ्या मजल्यापर्यंत पाणी गेलं असतं तर ह्या गोष्टी फार त्या तेव्हा झाल्या होत्या ही एक नैसर्गिक आपत्तीच होती कारण कोणीही तयार नव्हतं यासाठी कारण त्या भागात एवढं जोरात पाऊस कधीच येत नाही त्याच्यामुळे शेतीचीही बऱ्याच लोकांची हानी झाली पिकं वाहून गेली काही पिकं सडली किंवा कांदे वगैरे ह्या गोष्टी ज्या साठवून ठेवलेल्या होत्या किंवा व्यावसायिकाकडं विकण्यासाठी तयार करून ठेवलेल्या होत्या तर त्यांचेही खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तर हे नुकसान तेव्हा फारच मोठं होतं